मला सहलीला मंदिरात वगैरे जायला समुद्र ठिकाणी जायला खूप आवडते तीर्थक्षेत्र जाण्यासाठी म्हणजे मला देवाची आवड असल्यामुळे जास्त तेच आवडते तीर्थक्षेत्र माहूरगड तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी जायला खूप आवडते आणि